सुरुवातीला डाळ आणि तांदूळ नाही का भिजू घालायचे त्यामध्ये पाणी टाकून ते भिजू घालायचे रात्रभर ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक करायचे बारीक केल्याच्यानंतर ते पुन्हा सकाळी बारीक केल्याच्यानंतर दिवसभर ते ठेवायचे ते फसफसून आल्याच्यानंतर त्यामध्ये सोडा खायचा सोडा आणि साखर थोडंसं का ते मीठ हे टाकायचं आणि ते न त्यानंतर पात्राला इडलीचं पात्र राहते त्याला तेल लावायचं तेल लावल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते चम्मचने टाकायचं टाकल्याच्यानंतर ते गॅसवर पॅक करून गॅसवर ठेवायचं त्यानंतर काही वेळ ते होऊ द्यायचं त्याच्यानंतर मग ते काढायचे त्यानंतर ते तयार होत असतात